हो मॅम इथंच आहे मॅम नियर डीमार्ट काय आहे तुम्हाला का तुमचं ऑर्डर काय काय पाहिजे तुम्हाला

हो मॅ आमच्या इथे सर्व आमचे हो मॅम सगळं काही आहे आमच्या इथं नॉनवेज पण भेटते व्हेज पण भेटते सर्व काही स्पायसी तिखट सगळं काही आहे तुम्हाला चायनीज फूड आवडत असेल ते पण भेटते साऊथ इंडियन सर्व टाइपचे होड भेटतात

हो मॅम आहे ना मॅम तुम्ही पहिले आमच्या पूर्ण आमच्या रेस्टॉरंटला विजिट करा मग तुम्हाला एक सर्व काही एकसाथ पडून जाईल एका थाळीची तुम्हाला पडेल अडीचशे रुपये दो टू फिफ्टी रुपीज मॅम ओके मॅम तुम्हाला जास्तीत जास्त दोनशे रुपये पर प्लेट पडेल अच्छा हो मॅम कमी स्पायसीज जसं तुम्हाला ॲज यू कॅन जे तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्हाला ऑर्डर भेटते ॲज ईवर लाईक

हो मॅम एक स्टार्टर भेटते आमच्या इकडे तर त्याच्यावरनं तुम्ही स्टार्ट करू शकता आमचं हॉटेल नियर डीमार्ट आहे जास्त दूर नाही आहे नियर डीमार्ट आपलं पुरने रोडचं आहे ना तिथं आहे मग या ना नाही मॅम तेच ते ते आमच्याकडं तशी काही सुविधा नाही आहे तुम्ही तुमचंच यावं लागेल तुम्हाला हो मॅम आमच्या हॉटेलच आमच्या इथं सगळ्यात फेमस रामेण आहे कोरियन फूड ॲज स आमच्या इथं सगळ्यात भारी बटर चिकन भेटेल नॉनव्हेजमध्ये आणि जर तुमा वेजमध्ये म्हणलं तर आमच्या इथं सगळ्यात भारी मटर पनीर आहे बघा

हो बरेच जणं येतात खूप मॅक्झिमम ठीक आहे मग येऊन जा तुम्ही विजीट करून जा मग तुम्हाला कळेल ठीक आहे थँक्यू